मी ज्यावेळेस सहा वर्षाचा होतो त्याचवेळेस मी पोहायला शिकलो कारण आमच्या गावाच्या शेजारीच एक छानशी नदी आहे आणि त्या नदीमध्ये माझे जे अ वडील होते ते आणि त्यांचे मित्र कायम हे पोहायला जात असत त्यामुळे मी माझ्या वडलांबरोबर जात होतो आणि हळूहळू मीही ते पोहायला शिकलो मला कधी पाण्याची भीती वाटली नाही कारण की मला ती भीती कधी दिसलीच नाही माझे वडील व त्याचे मित्र त्यांचे मित्र हे खूप छानपैकी त्या नदीमध्ये पोहत असत त्यामुळे मला त्यांच्या चेहऱ्यावर कधी भीती वाटली नाही त्याच्यामुळे मला ही भीती कारण की माझे वडील मला सांगत होते की पोहणे हा खूप छान व्यायाम असतो आपण डिफरंट जागेवर जिम लावतो आणि तिथे आपण व्यायाम करण्यासाठी जातो पण तिथे कुठलातरी पर्टिक्युलर पद्धतीचाही आपण व्यायाम करतो पण नदीमध्ये पोहत असताना किंवा तुम्ही स्विमिंगमध्ये पोहाल किंवा तुम्ही विहिरीमध्ये पोहायला जाल तर पोहत असताना आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो त्याच्यामुळे आपण पोहणं हे खूप गरजेचं आहे तसंच जे काय माझे मित्रमंडळी आहेत मी त्यांनाही पोहायची कायम सजेशन करत असतो आणि मला जे कोणी माझ्याकडून जर पोहून शिकत पोहायचं शिकायचं असेल मी त्यांना नक्कीच मदत करेल